प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथं डायरेक्ट चिठ्ठी काढली की सरळ आपल्याला म्हणजे नं आपला नंबर लागतो तिथे जास्त वेळ लागत नाही आणि डॉक्टर पण आपल्यावर म्हणजे बरं चांगले उपचार करतात आणि पैसे घेते पण उपचार लवकर होते त्याचप्रमाणे जे सरकारी हॉस्पिटल राहते तिथे खूप जो खूप ला रांग लावावी लागते आणि उपचार उशिरा होते पण पैसे वाचते वेळ जास्त लागतो पण पैसे वाचते आणि जे उपचार आहे ते चांगल्या प्रमाणात होते